आधी बँकेचे व्यवहार हे संपूर्णपणे आपल्याला बँकेेत जाऊन करावे लागत होते पण सध्या तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे बँकिंग हे आपल्याला आता ऑनलाईनचं पण ऑप्शन दिलेलं आहे बँकेने की जेणेकरून आपल्याला तासनतास बँकेत जाऊन उभे राहण्याची गरज नाही आपण आपल्या फोनवरून म्हणा किंवा कोणत्याही इंटरनेटचा इंटरनेट कम्प्युटर म्हणा त्याच्यावरून आपण आपले पैशांचे व्यवहार करू शकतोय आणि ते पण अगदी सुरक्षितरित्या आपल्याला कोणतेही प्रकारचे जास्त रक्कम कुठून कुठे हातात घेऊन जाण्याची गरज त्यामुळे राहिलेली नाही आहे आणि तसेच बँकेकडे जर आपण एफ डी केली किंवा कुठल्याही प्रकारची रक्कम त्यांच्याजवळ जमा केली तर बँक आपल्याला एकं चांगले इंटरेस्टसुद्धा देते ज्याच्याक ज्याच्यातून आपल्याला नक्कीच फायदा होतो आणि विमाक्षेत्र हे सुुद्धा आपल्या आजच्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे झालेले आहे कारण कधी कुठे काय होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही आहे तर विमा हा नक्कीच खूप चांगला आहे कारण आपण आपल्या वस्तूंनासुद्धा त्यापासून विमा काढून सुरक्षित ठेवू शकतोय की जेणेकरून कधी कुठल्याही आपल्या गाड्यांची म्हणा किंवा घराची म्हणा काही नुकसान झाली किंवा कंपन्यांमध्ये असतात वस्तू जे कंपनीचे मालक असतात त्यांच्यासाठी जर त्या कंपनीचा विमा काढलेला असेल जर काही तिथे अपघात झाला तर त्यावरही विमा काढलेला असल्यास आपल्याला त्यातून काही मुआवजा रकमेचा मिळतो कंपनीकडून आणि तसेच आपण आपला स्वतःचा म्हणजे वैयक्तिक व्यक्तींचा सुद्धा विमा काढू शकतोय की समजा एखादी कुटुंबातली व्यक्ती जर अचानक दगावली तर त्यामागे त्यांचं कुटुंब अगदी निराधार होऊन जातं तर अशावेळी विमामुळे नक्कीच त्यांना मदत मिळते आणि ते अगदीच संकटांना सामोरे जान्यासाठी खचत नाही थोडीफार हिंमत नक्कीच त्यातून मिळते त्यामुळे बँकिंग आणि विमा क्षेत्र हे आपल्या भविष्यासाठी भरपूर चांगल्या गोष्टी करत आहे असं मला वाटतं